भारतातील वाहतूक व्यवस्था छान आहे भारतात येण्याजाण्यासाठी ट्रेन बस आणि एअरप्लेनची सुविधा आहे आणि लोक मोठ्या प्रमाणे ट्रेनमध्ये सफर करतोय आणि जर आपल्याला कंट्रीच्या बाहेर जायचं आहे त्याच्यामधे आपल्याला पासपोर्ट आणि व्हिजा लागतोय हे तर खूप कॉमन गोष्ट आहे पण जशी सिक्युरिटी मी पाहिली आहे रेल्वे स्टेशनमध्ये तशी सिक्युरिटी मला दिसत नाही आहे मला वाटतो आहे का त्याच्यामध्ये सुधार आला पाहिजे आणि थोडी पक्की सिक्युरिटी केली पाहिजे जे जर कोणत्याही व्यक्ती अंदर घुसत आहे रेल्वे स्टेशनमध्ये कोणत्याही पब्लिक प्लेसमध्ये ट्रान्सपोर्ट प्लेसमध्ये तिथे त्याची चांगल्याने इन्स्पेक्शन घ्यावी काऊन की मला खूप ढिलंपण लागतंय त्याच्यामध्ये आणि जी चॅलेंजेस आपल्याला फेस कराय लागतोय आपल्या भारतातील वाहतूक व्यवस्थामध्ये ते ट्रेनमध्ये जर आपण यात्रा करतो आहे तर त्याच्यामध्ये जे कोणाचे तिकीट कन्फर्म नाही असतो तर त्याला तसंच जावं लागते म्हणजे त्याच्या काणी कोणत्याही म्हणजे हे नाही आहे की आपण एवढा पैसा देऊन ट्रेनची तिकीट बुक करत आहो आणि आपल्याला उभ्याहून आणि कुठेही बसून आपल्याला यात्रा कराय लागतोय तर त्याच्यामध्ये सुधार यावी असं माया आहे म्हणणं थँक्यू